लेखक किंवा कवी ह्या दोघानांही आपण जे काय लिहितो ज्याच्याबद्दल कधी ना कधीतरी थोडी शंका असतेच की आपण जे काय लिहितो ते बरोबर आहे का किंवा त्याला काही अर्थ आहे का का उगीच आपलं र ला र ट ला ट लावलं आहे आणि काहीतरी लिहिले असं आहे का अशा काय काय आत्मशंका आपल्याला नेहमी येत असतात तशाच आता मी कविता करते लेख कमी लिहिते ललित कमी लिहिते पण कवितांचं जो छंद माझा आहे तो खूप आहे आणि पुष्कळ वेळा काय होतं की कविता लिहिली झाली सगळी फेअर केली सगळं झालं पण तरी सुद्धा काय काय वेळेला मग आपल्या मनाला ती अजून काही बरोबर वाटत नाही की ह्याच्यात काहीतरी अर्धवट आहे ही पूर्ण नाही आहे असं वाटत राहतं मग अशा वेळेस काय होतं बरं मनस्थिती आपली साधारण शंका तरी येतेच की आता कुणाला विचारावं काय करावं कसं कुणाला कोण सांगू शकेल आपल्याला कोण मार्गदर्शन करू शकेल मग आता सर्वात घरात जर आपण असो तर समजा का मी कविता लिहिली तर माझ्या मिस्टरांना मी दाखवते किंवा घरात नातवंड मुलं आहेत त्यांना दाखवते अर्थात त्यातले किती लोक इंटरेस्ट घेतात हे आपल्याला कळतं पण तरी सुद्धा एक दुसऱ्या क्षणी आपल्याला असं वाटतं की नाही ह्यांनी जर आपल्याला काही सांगितलं तर बरं वाटेल त्याप्रमाणे आपण विचारल्यानंतर मग कोण सांगतं नाही तुझं इथे यमक चुकलं आहे कोण म्हणतं हा विषय तुझा बरोबर कवितेत आलाच नाही आहे मग अशातऱ्हेने मग पुन्हा त्याच्यात फेरफार करून एकदाची कविता पूर्णपणे सजली शब्दांनी की मग मात्र मनाला खूप आनंद होतो आणि असं सुरुवातीला कविता लिहिताना तर आपल्याला खूपच शंका असतात पण जसंजसं आपली विचारधारा प्रगल्भ होत जाते त्याप्रमाणे आपलं लिखाणंही त्या त्या दृष्टिकोनातून सुधारलं जातं आता लिखाणाला पाठबळ सुद्धा मिळालं तरच आपलं लिखाण चांगलं होतं हे मात्र खरं आहे मग आता हे पाठबळ मिळवायचं कुठून आपण मग आता मित्र मैत्रिणी घरातले लोक अगदी क तुमचे जवळचे प्रोफेसर मित्र साध सहाध्यायी असतील जे कोण त्यांच्याकडून आपल्याला हे पाठबळ मिळालं की आपल्याला लिहायला खूप उत्साह येतो आणि मग अशातऱ्हेने आपली जी संपदा आहे लिहिण्याची प्रतिभा आहे ती जास्तीत जास्त प्रगल्भ होत जाते आता मी कविता करते त्यामुळे खूप सभा संमेलनात मला जावं लागतं निमंत्रित म्हणूनही जाते परीक्षक म्हणूनही जाते तर अशा ठिकाणी आपण जी एखादी कविता वाचली किंवा एखादं जे काय ललितलेख वगैरे वाचला तर समोरचे जे प्रेक्षक जे दाद देतात त्या दादेवरून आपल्याला कळतं की आपला हा जो प्रयोग आहे किंवा आपलं हे जे लिखाण आहे त्याला किती प्रतिसाद मिळाला आणि किती ते लोकांना आवडलं आहे पुष्कळ ठिकाणी काय होतं की पुढचे जे प्रेक्षक असतात ना ते बळजबरीने आणून बसवल्यासारखे असतात खरोखर पुष्कळ वेळा उदाहरण द्यायचं झालं तर शाळेमध्ये जर एखादा कार्यक्रम असेल तर शाळेतली विद्यार्थी मुलं तिथे बसून बसवून आणून ठेवलेली असतात खरंतर त्यांना त्यातलं काही कळत नसतं पण तरी सुद्धा आपण आता त्या त्यांच्या लेवलवरच्या कविता वाचल्या आणि जर त्या त्यांना कळल्या तर टाळ्या मात्र भरपूर मिळतात किंवा काय काय वेळेला काय होतं त्यांच्या शिक्षकांनी सांगितलेलं असतं की काय नाही त्यांचं वाचून झालं की टाळ्या वाजवायच्या आहेत किंवा पाठीमागे उभं राहून टाळ्यांचं ते खूप करतात त्यामुळे टाळ्या भरपूर मिळतात पण ती खरी दाद नव्हे पण ज्यावेळेस आपण एखाद्या अखिल भारतीय संमेलनात मी खूपदा निमंत्रित म्हणून गेले आहे तिथे वाचल्यानंतर जी दाद मिळते ज्या टाळ्या मिळतात त्या खऱ्या रसीकांकडून दाद मिळाली असं वाटतं हे जे आहे हे उत्तेजन जे मिळालं की मग आपली पुढच्या कविता लिहायला पुढचं लिखाण लिहायला खरोखरच जास्त उत्साह येतो असं मला वाटतं